दहा नऊ दोन हजार दहा अकरा सात दोन हजार चौदा तीस सात एकोणिसशे पंच्याण्णव सतरा सहा एकोणिसशे त्र्याऐंशी चार सात एकोणिसशे त्र्याण्णव